जसे की एक कलाकार म्हणजे नृत्य कलाकार नाटक कलाकार गायक अजून विविध कलाकार असतो त्याला त्याची संस्कृती जपावी म्हणून तो खूप प्रयत्न करतो